नागपूर जिल्ह्यात गव्हर्नमेंटनी पर्यावरणाशी निगडित एक उपक्रम सुरु केला त्यामुळे नागपूर जिल्ह्याला खूप फायदा झाला तर एक गो एक गो ग्रीन मोमेन्ट असा कॅम्पेन नागपूर गव्हर्नमेंटनी सुरु केलाय त्यामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये जे ऑक्सिजनचे प्रमाण आहे तो खूपच वाढला आणि लोकांना त्यामुळे खूप फायदा झाला